असं का केव्हा जायचं आहे ठीक आहे आणि काय न कशानं जायचं प्लॅन केला काही

बस वगैरे काही नसेल का कसं जायचं ते सांग मग बघू ठीक आहे पैसे वगैरे किती लागतात काय माहिती नाही आहे तुला काही माहिती नाही गं

हो हो आणि प्रसाद वगैरे ते घ्यायला लाग होटल तू बोलव तुझ्या फ्रेंट्सला हो हो चालते हो हो मग बोलवता येईल कोणाला तरी ठीक आहे तितकं काही माहिती नाही लास्ट टाईम आम्ही बाईकवर गेलो होतो तर माहिती नाही दहा मिनिट लागले असतील हो हो जास्त काही टाईम लागत नसेल हो हो हो चालते हो ह दहा ते पंधरा मिनिट जास्तीत जास्त आपल्या प्रायव्हेट व्हेईकलनं गेल्यावर मग तेवढीच लागते हो हो हो होईल तिथे जास्त नाही गर्दी राहत हो गाईडला पण तेवढंच लागंल हो हो ऐकून हो हो वाजतील हो हो हो हो दोनपर्यंत येतो आहोत आपण हो हो हो हो चालतं आहे हो ठेवते